हो नाही हो हो हो बोला बोला बोला हो हो बरोबर बरोबर अच्छा अच्छा अच्छा अच्छा परमेश्वर भाऊ बोलतात का बरं बरं बरं बोला बोला बोला मी न्यानेश्वर बोलतो बरं काय बिघडली मशीन तुमची इलेक्ट्रिकची कूलर बिघडलं काय बरं बरं बरं बरं बरं शॉर्ट सर्किट वगैरे झालं का काही बरं बरं बरं काही हरकत नाही ते मी येतो उद्या उद्या सकाळी येईन आणि चेक करून घेतो चेक करून घेऊ न मग तुम्हाला सांगतो कसं तसं तर काही सांगता येणार नाही बरं बरं बरं हो का अच्छा नवीन पिन पण घेऊन यायची का त्या बटन वगैरे आहेत का व्यवस्थित

अच्छा अच्छा मग ते वायरिंग वायरही घेऊन यावं लागेल काही आणि पिन पण आणि बटन पण घेऊन येतो ठीक ठीक काही हरकत नाही बरं बरं मी फोन करून येतो न दादा तुम्हाला फोन करतो न फोन करून येतो मग आं हो सकाळी अकरा वाजता फोन करील अकरा ते बारा बरं बरं दोन वाजता येत आहे का साडेचार झाले का आता बरं बरं बरं ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही मी मी चालेल चालेल फोन करून येतो दादा मी आं ठीक ठीक ठीक हो काही हरकत नाही हो हो ओके ओके